माझे लेखन हे विशेषतः मला आलेल्या आत्तापर्यंतच्या अनुभवावरती आहे त्यामुळे माझे लेखन हे इतर लेखकांपेक्षा नक्कीच वेगळे आहे तरी या लेखन करत असताना काही विशिष्ट बाबी मला सुधाराव्याशा वाटतात त्यामध्ये आपण काय लिहीत आहोत कशासाठी लिहीत आहोत हे स्पष्ट करणे महत्त्वाचे आहे तसेच या लिखानाचा उद्देश काय आहे म्हणजेच या लिखानाच्या माध्यमातून तुम्हाला माहिती द्यायची आहे की मनोरंजन करायचं आहे की तुम्हाला तुमचं मत व्यक्त करायचंय की आपलं म्हणणं हे पटवून द्यायचं आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे त्यानंतर लेखन करत असताना स्पष्टता ही खूप महत्त्वाची आहे म्हणजे मी लिहीत असताना माझे विचार माझी कल्पना ही मी किती सुटसुटीतपणे मांडतो आहे की गुंतागुंतीचं मांडतो आहे हे खूप महत्त्वाचं आहे जितक्या सोप्या आणि सहज भाषेत मला मांडता येईल तेवढ्या सहज भााषेमध्ये मला माझे विचार हे मांडता आले पाहिजे आहेत तसेच लिखाण करत असताना माझ्या विचारांची आणि कल्पनांची ही सुसंगती असायला हवी असे मला वाटते म्हणजेच माझे विचार हे स्पष्टपणे मी सर्वांसमोर मांडू शकेल लेखन करत असताना शुद्धता ही देखील महत्त्वाची आहे म्हणजेच व्याकरण विरामचिन्ह आणि अचूक शब्द काना मात्रा वेलांटी उकार या सर्व गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत त्यामध्ये देखील मला सुधारणा करावीशी वाटते तसेच माझी लेखनशैली म्हणजे एखाद्या विषयावरती जर मी एखादं माझं मत मांडत असेल तर त्यामध्ये विनोदीपणा किती पाहिजे गंभीरपणा किती पाहिजे त्याचं वर्णन विश्लेषण ह्या योग्य पद्धतीमध्ये ह्याची सांगड ही घालता आली पाहिजे त्यानंतर लेखन करीत असताना संक्षिप्तता ही खूप महत्त्वाची आहे म्हणजे एखादं वाक्य विनाकारण उगाच लांबलचक मांडण्यापेक्षा हे अतिशय कमी शब्दात मांडणं योग्य होईल तसेच सगळ्यात शेवटी माझ्या लेखनाबद्दल मला फीडबॅक घ्यायला खूप आवडेल धन्यवाद